हा बोला ना दादा काय पाहिजे होते तुम्हाला काय तर बरं चाललं थोड्यावेळ जरासं घेऊन जायचे ते एकही रुपयाचा बस असंच चालू आहे बरा हा तुम्हाला काय पाहिजे होतं दुकानातला हा सां सांगा ना मी लि लिहितो ना एखादी लिस्ट हा अजून हा अजून काय पाहिजे

हो अजून

अजून काय पाहिजे हो अजून सांगा ना

अजून काय पाहिजे अगरबत्तीचा पुडा आणि पाहिजे काय हा अजून सांगा ना काय पाहिजे का अंघोळी चहा अजून सांगा काय पाहिजे ते हो नारळ बिरळ नाही पाहिजे काय हा अजून सांगा शेंदूर बिन्दूर लागत असेल तर

मैदा अजून धूप अगरबत्तीचाही पुडा घेऊन जा